मी पलूसमधल्या एका दुकानातून सहा प्लॅस्टिकचे डबे घेतले होते ते डबे मला खूप छान लागलेले कारण त्यातमध्ये आतमध्ये प्लॅस्टिकचे कोटिंग होते पण पुन्हा मी त्याच दुकानातून तसेच डबे सहा घेतले वरून तसेच दिसले पण मी घरी जाऊन उघडल्यानंतर त्यामध्ये प्लॅस्टिकचंच पूर्ण डबे होते ते आतमध्ये स्टीलचं कोटिंग अजिबात नव्हतं त्यात हो ते डबे आम्हाला अजिबात आवडलेले नाहीत त्या डब्याचं अजिबात यूज होणार नाही कारण त्या डब्यामध्ये मी गरम काहीही घालू शकत नाही आहे गरम कोणतीही पद् पदार्थ वगैरे मी ठेवू शकत नाही आहे लहान मुलांना मी शाळेत देऊ शकत नाही आहे तो डबा

नाही त्याचंही त्या प्रॉडक्टबद्दल आमच्या खूप तक्रार आहेत हां ठीक आहे